मराठी भाषेचा विषय असा आहे की प्रत्येक खेड्यापाड्यानं शहरानं आणि मोठ्या मोठ्या सिटीनी मराठी भाषेचा वापर जास्त होते पण आता हिंदी भाषा जास्त चालून राहिली इंग्लिश भाषा जास्त चालून राहिली पण मराठी भाषेचं कसं आहे प्रत्येकाले समजू शकते समजावून सांगता येते